तुम्ही विदर्भ सुपर मार्केट मला ना काही सामान हवं आहे जे मी घरगुती ते त्यामध्ये मला ना तुमच्याकडे साखर आहे ना ओके ठीक तुम्ही नोटडाउन करून घ्या मला जी साखर आहे ती तीन कोलं पाहिजे त्यानंतर तुरीची डाळ आहे ती दोन किलो हवी मूगडाळ आहे ती एक किलो पाहिजे साबूदाणा आहे तो तीन किलो आणि शेंगदाणे जे आहेत ते दोन किलो आणि टाटा नमक ते मला पाच पुडे लागतील आणि एक किलो चहापत्ती लागेल खुली नाही याव्यतिरिक्त अजून काही नाही मला फक्त हां साबण जे आहेत ना त्यामध्ये फक्त विम बार हवी भांडयांसाठी आणि विम बार जी आहे मोठी वडी पाहिजे मला एकच हो चालेल एकच हवी हां आणि कपड्यांमध्ये कोणते साबण आहेत तुमच्याकडे रिन आहेत का ओके ओके तर रिन साबण मला त्या दहा देऊन द्याल

तुम्हाला तो पेमेंट आहे कसा करायचा

होम डिलीवरवी डिलिव्हरी हवी आहे मला ठीक आहे चालेल माझा ॲड्रेस नोटडाउन करून घ्या रामेश्वरी रोड पार्वतीनगर निअर गिरिडे डेकोरेशन इन अकोला हां

ठीक आहे चालेल ओके